वयस्कर माणसांना उठता बसताना त्रास होतो वगैरे त्यामुळे ते असे दुसरे खेळ खेळू शकत नाही आणि ऑनलाईन खेळ त्यांना एवढे काही समजत नाही त्यामुळे ते बसल्या बसल्या चौवास्टा लूडो जसं की पत्ते कॅरम असे खेळ खेळतात सापशिडी असेच बसल्याबसल्या जे खेळ असतात तेच खेळू शकतात ते